तसं जर म्हटलं तर इतक्यात जे गुन्हे वगैरे आहेत आणि जो सामाजिक अत्याचार वगैरे आहे तो खूप जास्त वाढलेला आहे देशात आणि जर असं म्हटलं तर काही प्र प्रकारचं जर आपण सुरक्षिततेसाठी बद्दल म्हटलं तर एक परटीकुलर गुन्हा रोकायसाठी तर आपण काही करू शकत नाही पण हं जर कुठे गुन्हा होत असं आढळलं आपल्याला जर आपण लाईव्ह असं बघत आहो की इथे अत्याचार सुरू आहे तर आपल्याला त्यात लवकरात लवकर नोंद घ्यायला पाहिजे आणि सोबतच लोकांनासुद्धा जागृत करायला पाहिजे की आपल्या आसपास जर असं काही होत असेल तर लवकरात लवकर कळवा म्हणून कारण की जे आपल्या देशाची सुरक्षि नागरिकांच्या सुरक्षिततेचा जो सवाल आहे तो एक खूप मोठी गोष्ट आहे कारण की जर असं म्हटलं तर गुन्हे सगळ्यांवरच होतात लहान बाळांपासून तर मोठ्यापर्यंत पण जर ह्याला थांबवायचं असेल तर सरकार सरकारनी असा म्हणजे कानून बनवायला पाहिजेत साऊथ कोरियासारखा कारण की जितक्यात मी ऐकलेलं आहे की साउथ कोरियाचा जो कानून आहे तो इतका जास्त म्हणजे स्ट्रिक्ट आणि डेंजर आहे की छोट्या छोट्या गलतींनासुद्धा ते लोकं म्हणजे नजर अंदाज करत नाही जर कोणी म्हणजे मुलीकडे गलत नजरेने पाहायची कोशिश तरी केली आणि त्या मुली जर कंप्लेंट केली तर त्या माणसाला खूप मोठी सजा भेटते म्हणजे त्याला जन्म जन्मवाससुद्धा होऊ शकते तर अशा प्रकारची जी एक भीती आहे तर मला वाटतं आहे की अशा प्रकारची भीती म्हणजे आपल्या लोक लोकांच्या सगळ्या नागरिकांच्या मनात असली पाहिजे आणि सरकारबद्दल जीही भावना आहे ती सगळ्यांच्याच मनात असली पाहिजे तर एक असा कायदा बनवायला पाहिजे असं मला वाटते आणि जे आपलं क्रिमिनलचं जेही काही आहे ते खूप जास्त स्ट्रिक्ट करायला पाहिजे की लोकांनी म्हणजे याला बघून पुढच्या वेळेस कोणीही अशी गलती करू नाही नाही तर त्याच्यासोबत त्याच्या परिवारालासुद्धा सजा भेटेल असं काही तरी म्हणजे भीती निर्माण केली पाहिजे